मला पाककृती करायला खूप आवडते जसे की घरच्यांसाठी विशेष आणि विटॅमिनयुक्त पदार्थ बनवणे तशी मी पाककृती ब बनवण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा आधार घेते परंतु त्यांचे त्याच्यामध्ये जसं आहे तसंच्या तसे मी बनवत नाही इंटरनेटमध्ये कुठले पदार्थ खूप जास्त तेलाचे तेलकट वगैरे असतात त्यातले मी ते पदार्थ कसे बनवायचे हे फक्त घेते आणि ते प परंतु मी माझ्या घरच्याच्या चवीनुसारच ते पदार्थ बनवते जसे माझ्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी जास्त स्पायसी पदार्थ न बनवता सर्वसाधारण कमी त तेलाचे कमी तिखटाचे व कमी मसालेदार असे पदार्थ बनवते तसेच माझ्याकडे खूप आज आजारी व व म्हातारे लोकसुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना सात्विक आहार म्हणून त्याच्यासाठी कमी तेलाचे कमी तिखटाचे व कमी कमी शिजलेले असे विटॅमिनयुक्त पदार्थ त्यांच्यासाठी बनवते तसेच त्यांना जे पचेल मऊदार आणि लज्जतदार असे पदार्थ त्यांच्यासाठी बनवते त्याच्यामुळे मला पाककृती ही खूप आवडते